घरात स्वयंपाक करण्यासाठी एल पी जी सिलेंडर हे आत आज सगळ्यांच्याच घरात असतात ती सिलेंडर वापरताना आपण योग्य पद्धतीने वापरणे गरजेचं आहे सिलेंडर आणल्यानंतर ती लीक ती लीकेज आहे का नाही हे चेक सर्वप्रथम आपण करायला पाहिजे आणि सिलेंडर हे अशा जागी ठेवा की ठेवावे की जेणेकरून लहान मुलांचा हात जाऊ नये व ते तिथे काही करणार नाही अशा ठिकाणी ठेवावे व त्या थ्या सिलेंडरवर काहीही ठेऊ नये त्याला वेगळेच ठेवावे सिलें शेगडी वगैरे ती ही सिलेंडरपासून दूरच ठेवायला पाहिजे सिलेंडरची जी नळी असते ती ही नीट ठेवावी आणि का काही घरात उंदरं असतात व ते त्याला कुरतडू शकतात त्यामुळेही सिलेंडर ब्लास्ट होऊ शकते असे होऊ नये त्यासाठी आपण खूप खबरदारी घ्यायला पाहिजे